नाही माझ्याकडे गाडी असल्यामुळे तर मला अडचण येत नाही कारण माझ्याकडे जर कुठलाही कधीही कुठेही जायचं असलं तर मग मी माझ्या गाडीनेच जात असते आणि जर कधी गाडी नसेल किंवा गाडी खराब वगैरे झाली असेल तर मग मी अॅटो वगैरे बोलावते तर म्हणजे कुठल्याही स्थानिक ठिकाणी शाळेमध्ये दूर जायला मला अडचण जात नाही कधी एखादे वेळेस गेली तर मी अॅटो वगैरे करून जात असते